हॅलो हॅलो संजू अरे काय बाबा काय चाललं आहे काय नाही सगळं म्हणजे काय झालं आहे आमच्याकडे बाबा परवाच्या रात्री ढगफुटी झाली आणि त्यामुळं भरपूर पाऊस पडला अरे बाबा तुला काय सांगू त्यामुळं मला त्या दिवशी रात्री तुमच्याशी म्हणजे बोलायलाच तुला मिळालेलं नाही त्यामुळं हां अवघड काम झालं नाही सगळं अहो आता कालचीच गोष्ट बघा ना की तिकडं पलीकडच्या बाजूला कुठं वीज पडते कुठं ते भूस्खलनच होत आहे पाऊस इतका प्रचंड प्रमाणात एका बाजूला पडत आहे आणि एका बाजूला पडत नाही हा काय प काय होय ना होय ना अहो शाळेमध्ये बदाबदा पाणी पडत आहे आणि संध्याकाळी पुन्हा ते कुटुंब उरलेलं असतंय ते पण दिसत नाही असलं भयानकच सगळं आहे राव काय बी म्हणा बरं का आता पहिल्यासारखं राहिलं नाही बघा जून महिन्यामध्ये सात तारखेला सारखा पाऊस यायचा आणि तिथून साधारणपने आपलं पाऊस सारखा टिकून राहायचा आता मागच्या वर्षी जर बघितलं ना तर आमच्या शेतामध्ये असं झालं की आपण जे काय समजा आपसोयाबीन लावलं आहे असं सोयाबिन जळून गेलं अक्षरशः कारण पाऊसच नाही आहे पाणीचं नाही केनल नाही काय करायचं पण आणि ही परिस्थिती हां होय ना म्हणजे पूर्वी नाही म्हनून गेले आणि आता हाय म्हणून गेले काय पावसाच्या तऱ्हा तर म्हणायचं कधी ऊन पडत आहे तर कधी काय पडत आहे नाही भारताचं हवामानच सगळं बिघडलेलं आहे बघा हां अहो काल ती आपली जी माणसं आहेत ना ही आपली बोलीभाषेचे नमवनेवाली अहो त्या काय त्या पावसाने इतकाद चिकचिक झालेली होती रस्ते खराब या प परिवहन म्हणजे रस्ता वर जायचा म्हटलं ना तं जवळजवळ तुमाला सांगतो अर्धा नव्हे चार चार तास अक्षरशः नवी उशिरा गाड्या सुटलेल्या असं झालं आहे सगळं आणि घाटात बरं का त्या घाटात तर त्या दरडीतच्या कोसळल्या आहेत त्या की त्यामुळं सुद्धा लोकं पुढं जायला तयार नाहीत अशी अवस्था आहे काय करायचं होय ना होय ना लई लागले आणि आणि ते लोकं पण एवढी शहाणी नाहीत बरंका आपली कारण आता घरात बसावं आपत्ती येणार आहे पावसापाण्याचे दिवस आहे अंगात आल्यासारखं तुम्हाला सांगतो ती लोक त्या नदीच्या कडेला जातात आणि त्याला वाटतं आहे अजून पोहावं आता परवाच तीन माणसं मेली अहो काय सांगायचं आता तुम्हाला ध्यान पडला हे बेकार आहे बघा हे सगळं माणसं पण नीट नाहीत आणि हे वातावरण पण बिघडलेलं आहे सगळं आणि संध्याकाळ झाली की असं ढग गडगडून येतात ढगफुटी कधी आपल्यात बघितलीसुद्धा नाही हो ढग तर काय खरं नाही राहिलं बघा आता हां ठीक आहे आता असू द्या काय भेटू आपण प उद्याच्याला आता आज जरा हां चालेल चालेल हां ठीक आता काय सारखं आडवं येत आहे हे पावसापाण्याचं आणि कशाचं काय ठेवतो आता हां